प्रदीप आयुष कैलास सुनील शुभम दीपक डिगांभर विलास आनिकेत संदीप मारुती राजेश अमृत आदीनाथ अमोल आनंद अंकुश अविनाश ओमकार आदित्य आनमोल आजय विजय बाबुराव बंडू गोविन बाबासाहेब गनपती बालाजी गणेश बाळू कामाजी केरोजी काशीनाथ कमलेश खोब्राजी गुणाजी गंगाधर नामदेव नामाजी नागोराव नागराज नाना नेमाजी वसंत वामन विठ्ठल वैजनाथ व्यंकटी माधव मानिक महादेव देवराव सारंग देवानंद दादा राव दशरत दामोजी द्वारकोजी संतोष श्रीनाथ साईनाथ सखाराम तुकाराम सोमनाथ सागर किरण सोपान राहुल रघुनाथ आमर श्रीकांत रवीकांत सूर्यकांत श्रीपती चंद्रकांत भद्रीनाथ समर्थ बंडू